पवन नराळे अर्जुन पाटील सुनील कृष्णा शरद अनिकेत प्रशांत प्रवीन प्रसाद अनिकेत अंकुश सूरज कार्तिक कुनाल वैभव पारस तेजस सचिन सचिन पाटील अंकुश पवार गोलू हर्षल पृथ्वीराज पृथ्वी सतीश सैलेश सौरभ देवाशिष देव बाजिराव साक्षी प्राची संचिता कल्यानी रिद्धी अमृता सिद्धी सानिका पल्लवी विजया हिंदवी रजनी माधवी कल्यानी रुपाली